शेतकरी लोकांना म्हणजे आपली जनावरे विकायची असली तर ते अश्या कापणाऱ्या लोकांना विकतच नाहीत तर ते असे म्हणजे जे लोकं पाळतीन त्या जनावरांना त्याच जना त्याच लोकांना विकतात कारण म्हणजे ते पहिल्यापासून त्या जनावरांसोबत राहून असतात त्यानला आवाज म्हणजे सदस्यांसारखं पाहून असतात नं त्यानला त त्यानला सवय झालेली असते म्हणजे आता आपच्या घरातील व्यक्तीला काही म्हणजे ॲक्सिडेंट वगैरे झाला तन आपल्याला दुःख होतो नं तर तसंच त्यांना पण दुःख होतं आणि म्हणून ते जनावरे कापणाऱ्या लोकांना विकत नाहीत आणि जे लोक ते जनावरं पाळतील त्यांनाच विकतात आणि ते म्हणजे अश्या लोकांना विकतात की जसं गावाच्या शेजारीच विकतात नाहीतर गावातच विकतात जास्त दूर पण विकत नाहीेत कारण ते म्हणजे त्यांच्या डोळ्यांसमोर दिसले पाहिजेत असं वाटते त्यांना म्हणून ते पाळणाऱ्यां ज लोकांनाच विकतात